नमस्कार मी मुग्दा शिरगावकर तुमच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दातांवरती उपचार के घेतले होते तर त्याच्यासाठी मी जे काय बिलिंग झालं होतं त्याचं त्याच्यावरती मी माझा विमा आहे असं सांगितलं होतं तुम्हाला आणि मी विम्याचे डॉक्युमेंट्स पण सबमिट केले होते मग त्याच्यावरती काय मला तुमच्याकडून रिस्पॉन्स काय मिळाला नाही म्हणून मी आज पुन्हा आले आहे की तुमच्या दवाखान्यात मी जे काही विमा म्हणजे जे काही उपचार करण्यासाठी जेवढा काही खर्च झाला असेल तो विम्यातून जमा करून घ्या असं मी सांगितलं होतं पण त्याचं काय झालं ते मला अजून काय कळलेलं नाही म्हणून मी आता आज पुन्हा आले आहे आणि मला कसं कळणार की विम्याचं म्हणजे विम्यातूनच माझे सर्व बिलींग पास झालं आहे ते सर्व पैसे घेण्यात आलं आहे ते जे आता जे भर खूप काही दिवस झाले परंतु अजून काही मला त्याचं उत्तर मिळालं नाही तर मी ह्या संदर्भात डॉक्टरांशी बोलू का किंवा माझं विमा एजंट आहे आमचा त्याने कोणतं म्हणजे कोणते डाक कोणते कागदपत्रं दिले नाहीत काय किंवा जमा केले नाहीत काय ह्या संबंधी मला कसं कळणार म्हणून मी आज स्वतः इथे आले आहे आणि त्याबद्दल मला काय करावं लागेल का जे माझा वि विमा रिनिवल दरवर्षी मी करते तर आत्ता मला गरज आहे आणि या गरजेच्या वेळीच माझं जर असं विम्याबद्दल म्हणजे विम्यावरती काही माझा उपयोग होतो की नाही माझ्या विम्याचा तर मी तुमचं जे आहे बघण्यासाठी आज पुन्हा इथे आले आणि मी गेल्या महिन्यात दातावरती उपचार केले होते परंतु अजून त्याच्यावरती खर्च पुन्हा येणार आहे का म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी मी पुन्हा आली आहे आणि माझं विमा आहे तर मी सगळी डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे विमा एजंट आहे त्यांच्याकडे सर्व जमा केले आहे मग त्याने त्यांचं काम केलं नाही आहे की कसं काय ते मला अजूनपर्यंत काही कळलेलं नाही जर मी या संदर्भात डॉक्टरांशी आत्ता पुन्हा बोलणार आहे आणि सर मला मी सरांशी भी भेट घेऊ का की तुम्ही मला सगळं काही समजवून सांगणार आहात मला पुन्हा यायला लागणार नाही ना इथे तर माझा विमा रिन्यूवल मी दरवर्षी करते आता ते कसं काय होणार ते मला तुम्ही समजवून सांगा आणि मी त्याच्या संदर्भात चौकशी आणि माझा विमाच्या दावाच्या प्रक्रियेच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी मी इथे पुन्हा आले आहे आणि पुन्हा येऊ शकणार नाही म्हणून मी आत्ताच तुम्हाला काय ते विचारते माझ्या बिलिंगचं कसं काय ते मला पुर्णपणे कळलं पाहिजे आत्ता नाहीतर मी सरळ डॉक्टरांना जाऊन विचारते कसं काय ते